खेळामुळे लोकांमध्ये अधिक ऊर्जा भरते आणि सोबतच खेळ हा बॉडी मुवमेंटशी रिलेटेड आ असून प्रत्येकजण आपापलं बॉडी मुवमेंट त्या खेळामध्ये खेळत असतो आपल्या बॉडीचं स्ट्रेचिंग करत असतो आणि सोबतच त्यामुळे ताणतणाव दूर होतो आणि हे माणूस एकदम फ्री माइंडेड राहतो आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या खेळांशी रिलेटेड आहे जसे की वॉकिंग स्ट्रेचिंग रनिंग धावणे वगैरे किंवा मग कुठल्यातरी विशिष्ट गोष्टां गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे आणि सोबतच जी मानवाची बॉडीची मानवाच्या शरीराची जी ऊर्जा असते ती एकत्रित येऊन सर्व मुक्त होते आणि सोबतच घाम वगैरे गळतो तर ज्यांना पण लठ्ठपणा असेल तो घाम कमी करण्यास मदत होते जो माणूस स्ट्रेसमध्ये असेल किंवा मग काही दिवसापासून हसला नसेल किंवा मग कुठे त्याच्या बॉडीची मुवमेंट झाली नसेल तर तो या खेळाम खेळाच्या साह्याने त्याची बॉडीची मुवमेंट होऊ शकते सोबतच खेळामध्ये अत्यंत आनंदपणे पार्टिसिपेट करू शकतो खेळामध्ये एक विशिष्ट गोष्ट म्हणजे की खेळामध्ये प्रत्येकजण समाविष्ट होत असतो म्हणजे जसं की क्रिकेट पकडलं तर त्यामध्ये अकरा जणांचा चमू असतो आणि एक कॅप्टन असतो ज्या ज्या अकरा त्या दहा जणांना एक अकरावा जो प्लेयर असतो म्हणजे कॅप्टन त्याच्या मनाने ऐकावं लागतं त्यांचे रूल पाळावं लागतं त्यानी क्रिकेट हा गेम जसा नियमबाह्य नियमबाह्य आहे जो नियमामुळे चालतो असे प्रत्येक माणसांचं लक्ष की आपण कुठला नियम तर नाही चुकवला ना कुठला फाऊल तर नाही केला ना किंवा मग कुठली अतिशयोक्ती तर नाही केली ना या सर्वांकडे गोष्टींकडे लक्ष असते आणि असंच लक्ष केंद्रित राहणं हे माणसाला आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्या जॉबमध्ये व्यवसायामध्ये कामी पडू शकतं आणि सोबतच हं